हां तर मला ना एक रिव्यू शेअर करायचा आहे खरंतर मी मध्ये एक नॉवेल वाचलं आहे मला खरंतर त्याचं नावही रीवील नाही करायचं आणि त्याच्या लेखकाचंही नाव नाही रीवील करायचं पण त्या कादंबरीचं जसं नाव होतं ते नाव इतकं व्यवस्ती इतकं सुंदर होतं ना की असं वाटलं की यार ह्याच्यात काहीतरी वेगळं मिळेल मला पण वेगळं म्हणजे ते माझ्या एक्स्पेक्टेशनच्या अगदी विरुद्ध मिळालं आणि खरं सांगायचं झालं तर नावाचा आणि आतमधल्या कंटेंटचा संबंध काही एवढा विशेष मला तरी वाटला नाही आणि सुरुवातीला जे जसं त्यानी सुरू केलं त्याच्यानंतर तो जो ग्राफ असा वर चढायला पाहिजे होता त्याच्याऐवजी तो ग्राफ असा खाली चढत गेला खाली उतरत गेला रादर यु कॅन से आणि त्याच्यामध्ये स्टार्टींग प स्टार्टींग आणि बुकच्या मध्ये आणि एन्डमध्ये जे कनेक्शन मला हवं होतं तसं ते कनेक्शन मला जाणवलं नाही आणि लेखकाला खरंतर मा काय सा मांडायचं होतं ते त्यांनी व्यवस्थित मांडलं नाही माझं असं म्हणजे माझ्या मते मला ते व्यवस्थित वाटलं नाही आणि अजून सांगायचं झालं तर जसं काहीन वेळा आपण छोट्या छोट्या स्टोरीज वगैरे लिहितो तर त्यांनी त्या ज्या स्टोरीज एत अशा छोट्या छोट्या स्टोरीज लिहिल्या असत्या ना तर मग त्या जरा तुम्ही कनेक्ट झाल्या असत्या आणि थोड्याशा वास्तवाशी निगडीत हव्या होत्या जे त्याच्यातले जे कॅरॅक्टर्स होते तर ते तसे नसून त्या स्टोरीज खूप अगदी लेंदी होत्या जसं काही जवळजवळ वीस वीस पानाच्या त्या लेंदी होत्या आणि ते जे सा त्यांनी त्यात लिहिलेलं होतं ते मला थोडंसं वास्तवाशी दूर जाणारं असं थोडं वाटत होतं तर अर्थातच हा माझा एक्स्पिरिअन्स आहे मला ते बुक एवढं नाही आवडलं पण ठीक आहे पण मग मी ते कोणाला रेकमेंड नाही करणार जसं आपण एखादं पुस्तक वाचून सगळं समोरच्याला सांगतो की अरे हे पुस्तक आवर्जून वाच हे खूप सुंदर आहे तसं मी ती नॉवेल ती कादंबरी मी नाही सजेस्ट करणार एखाद्याला ठीक आहे थँक्यू